हॅलो हां करन हां मी रीया बोलते आहे मी आत्ता दहा मिंटापूर्वी एक ऑर्डर मागवलेली डिशची आणि हां हो हो तीच मग तेव्हा मी एक पत्ता दिलेला ते जरा बदलायचा आहे कारण मी म्हणजे मी माझ्या घराचा पत्ता दिलेला आणि आत्ता मी तिथे नाही आहे ते मी विसरले खडबडीत गडबडीत मी चुकून तो पत्ता दिला हां क्षितिज बिल्डिंग पान बजार कुडाळ हां तो पत्ता चुकून दिला आहे मग आता दुसरा पत्ता द्यायचा आहे तिथे तुम्ही माझं जे ऑर्डर आहे हां ते डिलिवर करा हो आत्ता दहा मिंटापूर्वीच मी हो हो तीच ऑर्डर दिलेली दहा मिनटापूर्वी एक बटर चिकन एक पिज्जा आणि कोल्डड्रिंक्सची हां तीच ती ऑर्डर जरा मला आता मी जे नवीन पत्ता देईन त्या पत्त्यावर पाठवू शकता का की तुम्ही निघाला डिलिवरी करायला हां अजून निघ निघणार आहे ना हां ठीक आहे मग चुकून मी ते माझ्या घराचा पत्ता लिहिला आणि मी तिथे नाहीच आहे ते मी विसरली मी माझ्या हां मैत्रिणीच्या घरी आली आहे म्हणून हां मग तो ऑडर हां मी आता तो पत्ता देते आता ओंकार हां लिहा ओंकार रेसिडेन्सी पिंगोळी कुडाळ हां तिथे हां चेंज करून तिथे या आता हां किती वेळ लागेल साधारण अच्छा पंधरा वीस मिनिट लागतील हां ठीक आहे हां ठीक आहे थँक्यू